अकोला जिल्ह्यामध्ये प्रमुख कृषी उत्पादनामध्ये कापूस आणि मुग याची जास्त शेती केली जाते आणि इथे पशुधन सुद्धा आहे इथे अकोलामध्ये गोरक्षण जे आहे तिथे गोसेवा आहे प्रत्येक घरी आपल्याला हे जे गाई वगैरे म्हशी कोंबड्या आणि बकऱ्या ह्या प्रत्येक घरात आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि गाई म्हशीपासून जे दूध उत्पादन आहे त्यामुळे पण इथे खूप मोठा व्यवसाय केला जातो अशा गोष्टी अकोला जिल्ह्यामध्ये प्रगतीपथावर आहेत